हॅलो हां बोला ना मॅडम हां नमस्कार नमस्कार बोला ना बरं चालेल ना चालेल ना दहा क्विंटल मूग अजून काही नको का मॅडम बरं बरं मूग आणि गहू बरं बरं बरं तुम्हाला गव्हाला आम्ही देऊ मॅडम तीन हजार रुपये क्विंटल मिळून जाईल गहू तुम्हाला आणि मूग आठ हजार रुपये क्विंटल मिळेल अहो एक नंबर एक नंबर माल अगदी क्वालिटीवाला आहे आणि कुठलाही काही फॉल्ट असला विदाऊट फेल आम्ही परत घेऊ मॅडम माल शंभर टक्के शंभर टक्के मॅडम आम्ही अगदी इथून पडताळूनच देऊ तुम्हाला चांगला मालच मिळेल तुम्हाला मॅडम हो पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचा माल जातो मॅडम नाही नाही पूर्ण फ्रेश माल मिळेल आणि आपण क्रेडिटवर घेणार आहात का नगदी आहे कॅशमध्ये आहे ना चालेल चालेल कॅशमध्ये आम्ही तुम्हाला पोचसुद्धा देऊन देऊ ट्रान्सपोर्टिंगचा खर्च आम्ही देऊ करून देऊ मॅडम जर आपण कॅश देत असाल तर ठीक आहे मॅडम ठीक आहे ना चालेल दोन दिवस अगोदर सांगा मॅडम दोन दिवस अगोदर सांगाल हो एक दोन दिवसात पोचून जाईल मॅडम माल तुमच्याकडे हो म्हणूनच तुम्हाला सांगितलं मी की दोन दिवस अगोदर सांगाल चालेल ठीक आहे मॅडम धन्यवाद